मराठी भाषेमध्ये सामान्यतः बऱ्याचशा म्हणी ह्या वापरल्या जातात म्हणजे की ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं अशा प्रकारच्या ज्या काही म्हणी आहेत त्या रोजच्या संभाषणामध्ये वापरल्या जातात